अरे काल ऑनलाइन मी डिश सेट मागवला आणि त्याच्यात बाउल मागवले आणि कपबशी मागवली तर अरे एवढा फालतू आणि कंडम माल आला आहे तो ते डिश सेट आपण मागवले मोठे होते चांगले सर्व डिनर सेट होता त्याच्यामध्ये डिश होत्या बाउल वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये पण त्यांना सांगित त्या दिसताना त्या ऑनलाईन याच्यामध्ये सगळे काचेचे दिसत होते सगळं मटेरिल जो आला ना तो सगळा प्लास्टिकचा होता त्याचा मिक्स मटेरिल असतं ना तसा मटेरिल काहीतरी आणि दोन बाउल जे आले ना त्याला तडा गेलेल्या होत्या तो आधीच तडकलेला होता मग त्यांना फोन करून बोललो मी हे असे का पाठवले आहेत तुम्ही आम्हाला बरं ते तर ते आले त्याच्यानंतर कपबशी मागवली कपबशी आता त्यांनी डिलिव्हरी करताना व्यवस्थित करायची ना काचेची वस्तू आहे तर कशी करायला पाहिजे ती व्यवस्थित आपल्या घरापर्यंत कशी व्यवस्थित आली पाहिजे सगळं त्याच्यात ते बांधलेलं ना ते एकदम फालतू सर्व बांधलेलं त्याच्यामध्ये काहीच नव्हतं चांगलं पॅकिंगच नव्हती त्याची चांगली एकदम खराब पॅकिंगमध्ये दिलेला त्यांनी आपल्याला त्यामध्ये दोन कपाचे कानच तुटलेले आणि दोन बश्या फ़ुटलेल्याच डायरेक आल्या आपल्याकडे सहाचा आख्खा सेट होता ना त्याच्यामध्ये फक्त चारच कपबश्या चांगल्या आल्या बाकी दोन गेल्या आणि त्याच्यानंतर दुसरा बाउल सेट होता छोटा आइसक्रीम बाउल्स असतात ना आपल्या खीर वगेरे खायला तसलेच बाउल सेट होते त्याच्यामध्ये पण ते जरा चांगले आले व्यवस्थित त्याचा पॅकिंग व्यवस्थित आला त्यांचा पण ते मटेरियल मला काहीतरी ना फॉल्टी वाटतं आहे तो तो बरोबर नाही आहे चांगला नाही आहे तो मटेरिल तो एकदम खराब लेवलचा काहीतरी एकदम चिप कॉलीटीचा होता एकदम कंडम स्वस्त्यातला काहीतरी होता पण त्यांनी रेट घेतला आपल्या कडशी पंधराशे रुपये घेतले तेवढ्या सगळ्याचे ते किमान एकदम मी तर तुला सांगतो ना जास्तीत जास्त ना तो सातशे आठशेचा माल असेल तो आपल्याला पंधराशेला विकलेला आहे त्या लोकांनी बोल